पहिल्यांदा जेव्हा मी स्वैंपाक केला तेव्हा माझ्या आईला कोणत्या तरी कामाला अडचण जावं लागलं होतं तेव्हा मला पहिल्यांदा स्वैंपाक करावा लागलं होतं तेव्हा गॅस नव्हती मला स् स्टोवर करायचं होतं आणि तो त्या वेळेस पोळ्या केल्या होत्या आणि त्या पोळ्या बरोबर शेकून झाल्या नव्हत्या आणि भाजी वगैरे कमीपर्यंत चांगली केली होती आणि अनुभवी म्हणजे मज्जा येत होती स्वैंपाक करण्यात आणि चुलीवर करत अस चुलीवर करायचं होतं काही स्वैंपाक आणि काही स्टोवर करावं लागत होतं तेव्हा गॅस नव्हती भाजी वरण भात पोळी सगळंच करावं लागत होतं अन् आईचा यायच्या पहिले तर स्वैंपाक पूर्ण करायचा होता आणि जमेपर्यंत पूर्ण स्वैंपाक मीनं पूर्ण केलेला होता आणि बेस्ट झालेला होता